रेखांकन करायला आवडते याच्या असे अनेक कारणं आहे म्हणजे आणि हे आवड मला एक वेगळा आनंद देते म्हणजे ही एक फक्त कलाच नाही तर ते एक स्वतःला व्यक्त करण्याचं एक साधन आहे आणि जगाला पाहण्याचे आणि समजून घेण्याची ही एक खास अशी पद्धत मी म्हणू शकतो म्हणजे यात सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे एक रेखांकन करताना हे माझ्या माझ्या मनातल्या भावना आणि माझे विचार व्यक्त करायचं एक माध्यम मला मिळालेलं आहे आणि अनेकदा असे विचार किंवा माध्यम मी जे माझ्या शब्दात सांगू शकत नाही ते मी हे रेखांकन करून मांडू शकतो मग त्या त्यासाठी परत एक दुसरं कारण म्हणजे रेखांकन यातून मला जगाकडं अनेक म्हणजे बारकाईने बघायला बघायच कसं हे शिकायला मिळतं जेव्हा मी एखादी वस्तू किंवा व्यक्तीचं रेखांकन करायला बसतो तेव्हा मला त्याचा प्रत्येक बारकाव्याकडे लक्ष द्यायला मिळतं म्हणजे त्याचा आकार त्याचे कोण त्याच्यातील सावल्या किंवा प्रकाश यांचा अभ्यास करायला मिळतो आणि ही प्रत्येक गोष्टीची म्हणजे माझी समज जसं जसं मी रेखांकन करेल त्याच्या मग ते वाढत जाते आणि असं वाटतं की एक जगात असं सौंदर्य आणि गुतांगुत भरलेलं आहे म्हणजे रेखांकन यासाठी एक प्रकारचं ध्यान ध्यान आणि मौन असल्यासारखंच आहे जेव्हा मी रेखांकनात पूर्णपणे रमून जातो ना तेव्हा आजूबाजूच्या जगाचा मला फरक नाही पडत म्हणजे जास्त पूर्ण पूर्णपणे असं विस विसर पडतो फक्त कागद माझी पेन्सिल आणि माझ्या म माझ्या मनातल्या भावना आणि विचार ह्यात मी रमून जातो